सध्याची माझी आवडतीची तंत्रज्ञानाची वस्तू म्हणजे मोबाईल मोबाईल व लॅपटॉप बट लॅपटॉप एवढा पण आवडतीचा नीये जेवढा मोबाईल आहे कारण की मोबाईल ही एक छोटीशी वस्तू आहे जी आपण कुठेपण घेऊन जाऊ शकतो आणि आपल्याला दूर जर कुठे का कॉल करायचा असेल कोठे केरलामधून पण जर महाराष्ट्रात कॉल करायचा असेल तर आपण सनळे इझीली संपर्क साधू शकतो यात आपल्याला कोणताच त्रास होत नाही आपल्याला तिथे राहून इथे राहून कुठेपन राहून पण व्हिडिओ कॉल कॉलवर बोलू शकतो हे आपल्याला खूप सोपी जाते तसेच आता प्लॅटफॉर्मबद्दल गोष्ट गेली तर मोबाईलमध्ये खाण्याचे प्लॅटफॉर्म्स आहे स्विगी आहे झोमॅटो आहे हे फूडचे झाले ह्याच्यात आपल्याला जो पण तिथे ॲव्हलेबल असणारा पदार्थ असो कोणता पण आपण खूप इझीली बोलवू शकतो खूप आसान तरिकेने आपण बोलवू शक पिझा बर्गर जेवायचे वस्तू एखादी कोणती पण वस्तू आपण तिथून बोलवू शकतो तर तसेच याच्यात या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला जर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ॲमॅझॉन फ्लिपकार्ट ग्रोसरीसाठी मीशो मिंट्रा असे खूप वेबसाईट्स आहे की जे ज्यातून आपण आपल्या इथे आवश्यक ती वस्तू बोलवू शकतो तसेच घालायचे कपडे असो म घरातला किराणा सामान असो आणि छोटीछोटी बारीक वस्तू हे आपल्याला सगळ्यात मोबाईलचे न ह आवश्यक ती वस्तू कोणतीपण वस्तू असो ती आपण खूप इझीली ॲव्हलेबल करू शकतो मोबाईलद्वारा